आमच्या समुदायामध्ये म्हटलं तर महिलांसाठी म्हटलं तर मकर संक्रांत मकर संक्रांतीला हळदी कुंकवासाठी सगळ्या बाया एकत्र येतात छान मस्त नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून वेशभूषा करतात परत छान तयारी वगैरे करून एकत्र येतात मस्त पार्टी करतात एकमेकांना भेटतात गप्पा गोष्टी करतात तसंच कोजागिरी म्हणून एक सण येतो त्या कोजागिरी गिरीलासुद्धा सगळ्या महिला एकत्र येतात वेगवेगळ्या प्रकारच्या खेळ खेळतात रात्री छान तेच चांदोबा म्हणजे चंदामामाच्या त्या उजेडामध्ये दूध तापवतात आणि मस्त छान अशी पार्टी करतात सगळ्या महिला एकत्र येऊन खेळ खेळतात आणि रात्री बारा वाजता मक्त मस्त छान दूध वगैरे पितात आणि खूप धमाल करतात त्याचप्रमाणे जसं पोळा राहला म्हणा होळी तर होळीच्या टायमालासुद्धा सगळे पुरुष एकत्र येतात एकमेकांना कलर लावतात पत्ते वगैरे खेळतात आणि पार्टी मस्त छान पार्टी करतात पोळ्याला होळीला असे वेगवेगळ्या प्रोग्रामाद्वारे किंवा मग वेगवेगळ्या या कार्यक्रमाद्वारे एकत्र येऊन सेलिब्रेशन करत असतात छान धमाल करत असतात तसे गनोस्स गणेश उस्सव झाला किंवा मग हनुमान जयंती झाली परत महावीर जयंती ह्या सगळ्या सणाला सगळे लोक दत्त जयंतीसारख्या सणालासुद्धा सगळे लोक एकत्र येऊन छान मस्त पार्टी धमाल करत अस